ठाणे जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर खूप सारे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात जसं की जसं की क्रिसमस झालं गुरुनानक जयंती झालं त्यानंतर होळी झाली खूप सारे असे फेस्टिवल आहेत रिपब्लिक डे झाला आणि बघायला गेलं तर रिपब्लिक डे सव्वीस जानेवारीला साजरा केला जातो गणेश चतुर्थी साजरी केली जाते त्यानंतर होळी सुद्धा साजरी केली जाते आणि या उत्सवाचं महत्त्व म्हणायला गेलं तर तुम्ही खूप सारे अलग अलग जाती प्रजातीचे लोकं जे असतात ते एकत्र येतात ते एकत्र येतात बोलतात हसतात खेळतात एकमेकांशी गुंतवणूक करतात आणि बोलतात त्यानंतर सगळे मिळून मिसळून खेळतात गणेश चतुर्थीला गणेश यांची पूजा करतात गणपती बाप्पांना बसवतात सगळे लोकं एकत्र येतात आरती करतात मोठ्या मोठ्या ठिकाणी गणपती बसवतात त्यांना त्यांना कार्यक्रमसाठी आयोजित करतात नवीन नवीन स्पर्धा खेळ बनतात त्याच्यामध्ये लोकं सहभागी होतात रिपब्लिक डेला ध्वजारोहण होते खूप सारे पॉलिटिक्स राजकारणी लोकं मोठे मोठे माणसं येतात मिळतात एकमेकांना शुभेच्छा देतात सगळे मिळून मिसळून राहतात आणि बघायला गेलं आणि बघायला गेलं तर सगळ्यांनी मिळून मिसळूनच राहायला पाहिजे आणि त्यानंतर गुरुनानक जयंतीला सुद्धा कार्यक्रम होतात सगळे आपापल्या धर्माचे लोकं येतात मिळून मिसळून राहतात आणि सगळ्या धर्मामध्ये एकच सांगितले की चांगल्याप्रकारे मिळून मिसळून एकजुटीने रहा रिपब्लिक डे बघायला गेलं तर सगळे जण साजरे करतात सगळे जण ध्वजारोहण करतात खूप मोठे मोठे माणसं येतात मिळून मिसळून राहतात सगळे जण बोलतात आणि त्यानंतर बघायला गेलं तर गणेश चतुर्थी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी खूप मोठ्यामोठ्या ठिकाणी साजरी केली जाते गणेश चतुर्थीला लोकं चंदा देतात खूप मोठे मोठे गणपती बसवतात आणि तिकडे दर्शनाला जातात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बसवले जातात जेणेकरून लोकं खूप आकर्षित होतात आणि सगळ्या जाती धर्माचे प्रकारचे लोकं गणपतीच्या दर्शनाला जातात आणि बघायला जातात त्यानंतर चौदा एप्रिलसुद्धा हा एक फेस्टिवल आहे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते त्याद्वारे पण खूप सारे लोक एकत्र येतात जयंती साजरी करतात मोठ्या मोठ्या ठिकाणी फटाके वगैरे आणि हे खूप अख्ख्या देशात साजरी एकशे छत्तीस देशात साजरी केली जाते गणपती जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बस एवढंच सांगायचं होतं धन्यवाद